हॅलो भाऊ तुम्ही कोण उबेरवाले बोलता का हो हो हो ते एका जणाने मला नंबर दिला होता तर आपल्याला भंडारा जायचं होतं हां किती रुपये किलोमीटर आहे आम्ही सहा जण सहा जण नाही आम्ही चार जण आहो आणि चार ही चार आम्ही मित्रच आहो जाणं जाणंयचं आहे आणि यायचं आहे

नाही प्रायव्हेट पाहिजे आपल्याले भाऊ पर्सनल पाहिजे

हो ठीक आहे ना भाऊ चालेलना आपल्याला असे काही हे नाही आहे

हां ना भाऊ चालंन ना थोडं कमी करून टाका खूप जास्त झालेना भाऊ थोडा कमी करा ना

अरे टोल नाका मी भरून टाकेन नं भाऊ एकच तर टोलनाका पडंन त्याचं मी पाहून घेईन नं हो तुमचा नाश्ता वगैरे जेवण वगैरे मी पाहीन ना एक दिवसाची गोष्ट आहे हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो